मला बांधकाम विभागामार्फत शासनाचा गोरमेन्ट कॉन्ट्रॅक मिळालं होतं आणि मला शासकीय इमारत बांधून देऊन त्यांना पूर्ण काम करून द्यायचे होते तेव्हा मला मॅनपावर कमी पडत होता कामावर रोजगार येण्यास नकार देत होते कारण साईट दूर असल्यामुळे तिथे जाण्यायेण्याचा खूप त्रास होता तेव्हा मग मला काही समजत नव्हते काय करायचं कसं करायचं कुठून माणसं आणायची तेव्हा मग मला माझ्या मित्राने सांगितले तेव्हा मी खेड्यातून रोजगार गोळा केला आणि तेथील रोज रोजगार रोजगार करणारे लोक त्यांना मी सां त्यांचा मो कामाचा मोबदला देऊन त्यांना कामावर बोलावले आनि त्यांनी माझे काम पूर्ण केले